हॅलो पूजा आहेस का घरी हां अगं काही नाही तो अशासाठी फोन केला माझी मंगळागौर करायचं ठरवलं आहे आणि चौदा तारखेला मंगळवारी दुसऱ्या मंगळवारी माझी मंगळागौर करायचं ठरतं आहे तर सासूबाई नेमक्या नाही आहेत बाहेरगावी गेल्या आहेत तर मला पूजेची तयारी काहीच माहिती नाही आहे गं काय काय करायचं वगैरे तर तुला माहीत असेल तर तू सांग की मला हो हो ही माझी पहिलीच मंगळागौर आहे आई येणार आहे पण आईला पण काम आहे त्यामुळे आई तशी आदल्या दिवशीच येणार आहे माझी अन्नपूर्णा आहे हां ते आहे सगळं ती मला पूजेची तारी सगळी गुरुजींनी दिली आहे पण आता मला ते सासूबाईंनी मी पाच बायकांना बोलवायला सांगितलं होतं वशेळ्या म्हणून तर त्यांना त्यातल्या मला तीन मिळाल्या आहेत मग दोन तुझ्या कोण ओळखीच्या आहेत का तर मला

हां कारण हां हं हं तर सकाळी आहे दहा वाजता पूजा आहे स्वयंपाकाची फुलं हां फुलं घेऊन ये वासाची आणि स्वयंपाकाची ऑर्डर तर बाहेरच दिली आहे त्यामुळे स्वयंपाकाचं काही नाही आहे हां नैवेद्य आहे पुरणपोळी वगैरे करतायत ते सगळं त्यांना सांगितलं आहे मग ते स्वयंपाक सगळा करतायत तो स्वयंपाकाचा काही म्हणजे हे नाही आहे काही अडचण येणार नाही आपल्याला मेन तयारी म्हणजे आरास आपल्याला करायची आहे कारण मी नवीन असल्यामुळे मला काहीच माहिती नाही आहे त्यामुळे मेन आरास करायची आहे तर त्याच्यासाठी तुझी मदत लागेल

हां र रंग हां हां ते नाही मला माहिती

हां तो आहे आहे तो आहे हो तो सांगितलं आहे माळ्यानं आमच्या हो हो माळी दादा आणणार आहेत सकाळची बऱ्यापैकी तयारी आहे संध्याकाळचंच मेनू अजून ठरला नाही आहे की काय पदार्थ कारण संध्याकाळी हळदी कुंकू म्हणजे बायकांना आणि खेळायला बोलवलं आहे एक ग्रुप पण बोलवला आहे आणि आईंच्या मैत्रिणीचा आहे मग त्या एक तास खेळणार आहेत आणि मग ते झालं की मग आपण खेळायचं आहे म्हणजे आपण रात्रभर जागायचं आहे पण आलेल्या बायकांना काहीतरी खाण्यासाठी पदार्थ सुचत नाही आहे तर तू जरा सांग सुचव की म्हणजे आपण हो का हां म्हणजे हा ठरलेलाच मेनू असतो का बरं बरं मग ठीक आहे म्हणजे मग त्यांना आपल्याला म्हणजे खिचडी आणि क भाजणीचे वडे ओके चालेल चालेल ना कडधान्यांची का हां मग तो तेवढं आपल्याला हा सगळा मेनू मला सांगायला लागेल त्यांना जेवणाचं त्यांना मी सांगितलं होतं मग मी त्यांना म्हटलं मी बोलून संध्याकाळचं काय जेवण करायचं आहे ते कळवते म्हणून सांगितलं होतं त्यांना मग ते म्हणाले दोन दिवसात कळवा म्हणून मग मी हा सगळा लिहून घेतला आहे त्यांना कळवते आणि खेळायचं आहे आपल्याला तर आपण काही एक असं छोटं नाटक वगैरे बसवूयात का की आत्ता म्हणजे आधुनिक मंगळागौर आणि पारंपारिक मंगळागौर मन हां नाही तर मी लिहिते थोडंसं मला लिहायला जमेल मग आपण थोडंसं बसवूयात का आणि बाकी मग आपले खेळ वगैरे हां चालेल मग हो चालेल मग आपण संध्याकाळी भेटूयात का हां आणि मग भेटून बाकी सगळं सविस्तर बोलूयात चालेल हां ठीक आहे चल मग ठेवू का हो हां अच्छा